मराठी भाषेला आधुनिक युगात कोणतीही आव्हाने नाही असे मला वाटते कारण आपल्या महाराष्ट्राची बोलीभाषा ही मराठी आहे मराठीमुळे आपण अनेक ठिकाणी ओळखतो आपली मराठी ही भाषा ही प्रत्येक ठिकाणी वापरली जाते आपल्या असं ते बघितलं तर आत्ता सध्या इंग्लिश आणि हिंदी या भाषेचा जास्त वापर केला जातो कारण फॉरेन कंट्रीतून आलेले क्लायंट्सशी बोलण्यासाठी आपण ऑब्विअसली हिंदी किंवा इंग्लिश भा बोल बोलतो त्यांना आपली मराठी बोलीभाषा ही त्या बोली भाषा ही त्यांना समजत नाही त्यामुळं आपल्याला हिंदीचं बोल हिंदीचा वापर करावा लागतो मराठी ही आपली मातृभाषा असल्याने आपण कुठं जाऊ तिथं आपण मराठी बोलतो मराठी बोलल्याने मराठी बोल मराठी ही भाषा सगळ्यांना समजतं शाळेत कॉलेजेसमध्ये सगळ्या ठिकाणी मराठी लँग्वेजेस यूज केल्या आपल्या भारतात मराठीच भाषा बोलली जाते यूज केली जाते खरं फॉरेन कंट्रीमध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश हे दोनच बोलू शकतात असं बघितलं तर काही आव्हाने नाही आहे खरं आपल्या बदलत्या युगात डेव्हलप्ड भारतात बघितलं तर फक्त हिंदी आणि इंग्लिश या भाषांवर भर दिला जातो कारण असं म्हणतात की क्लायंट हे फक्त इंग्लिशमध्येच कम्फर्टेबल इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्येच कम्फर्टेबल असू शकतात आपल्या मराठी भाषेतील अवघड अवघड शब्द त्यांना समजत नाहीत त्यांना इंग्लिशमध्येच सांगावं लागतं